मी पहिला प्रोडक्ट जे मागवलेला ॲमेझॉनवरून तो लॅपटॉप होता मी लिनोवो लॅपटॉप मागवला होता लॅपटॉप खूपही छान होता मी सगळे रिव्हिव प्राइस सगळं बघूनच ते ऑर्डर केलं होतं लॅपटॉप तो गेमिंगचा लॅपटॉप होता त्याच्यामध्ये आपण गेमही खेळू शकतो त्याचं स्टोरेज पण चांगला होता चार्जिंग पॉइंट पण चांगला होता त्यासोबत मला चार्जर आणि एक्स्ट्रा त्याचं पॅम्पलेट आणि स्पीकर्स पण भेटले त्याच्यासोबत त्याच्यामुळे खुत् कुणालाही लॅपटॉप घ्यायचा असेल तर हाच लॅपटॉप घ्या त्याच्यामध्ये स्टोरेजही खूप आहे स्टोरेज त्याच्यामध्ये भरपूर आहे त्याची जी बी पण जास्त आहे